म मनोरंजनात्मक मुल्यांसाठी वळखले जाणारे राज्यातील प्रमुख आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच गणेशोत्सव आहे होळी आहे भावभीज आहे नाराळी पौर्णिमा आणि कोकणातील महत्वाचं म्हणजे शिमगाव शिमग्याला तर खूपच मजा आहे ते गावी ते मुंबईकरांना काही माहिती नसेल पण कोकणात जी मजा आहे शिमग्याची ती नक्की एकदा तुम्ही देखील करा आणि तुम्ही कोकणकर नसाल तर आमच्या कोकणात नक्की या आणि होळीला पण शहरात जास्त गावाला पण होळीला मजाच येते पण शहरात अति मजा येते कारण की इथे रंग एकमेकांना लावले जातात पूगी असतात पाण्याचे ते एकमेकांना मारले जातात त्यानंतर भावभीज भावभीज हा सण भावणीचा असतो त्यात देखील एकमेकांचं प्रेम त्या दिवशी सगळ्यांना जाणून घेता येतं त्यात गणेश चतुर्थी हा तर उणं जगभरातील फेवरेट फेस्टिवल आहे ज्यात आपण गणपती बप्पाचं आगमान एकदम आनंद उत्साहाने साजरा करतो त्यात खूप वेगळीच धमाल मजा असते जसे की घरात मोदक बनवणं गोड प्रसाद बनवणं आणि त्यांचा जो अकरा दिवसांचा कालावधी असतो गणपती बपांचा त्या दिवसात तर मन एकदम प्रसन्न शांत वातावरण आणि एकदम आनंद जातं आनि गणपतीचं वेगळीच मजा असते गणपतीला तसेच गणपती विसर्जना देखील खूप धमाल केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे पँज्यू ड्रमसेड डीजे हे सर्व लावले जाते आणि एकदम आनंदाने त्यांना विसर्जन केले जाते त्याची वेगळीच मजा असते